यवतमाळमध्ये सध्या आता एक नवीन हॉस्पिटल्स् उघडणार आहे मला हे माहीत पडलं माझ्या मैत्रिणीकडून तर मला वाटते मी तिथे जाऊन एकदा माझ्या जॉबसाठी मला एक चौकशी करायची आहे की तिथे ते स्टाफ किती लागणार आहे आणि ते हॉस्पिटल कसं आहे मोठं आहे का लहान आहे का आणि तिथे स्टाफमध्ये मग मी माझ्या मैत्रिणीलापणा लावू शकते का अशा प्रकारची मला तिथे जाऊन पूर्ण माहिती घ्यायची आहे तर ही मी ही गोष्ट जी आहे ही मी माझ्या मैत्रिणीला सांगू शकते आणि ती त्याच्यावरून मग ती तिला जर वाटत असेल तर ती तिथं जॉब करायला येईल